हॅलो नमस्कार हो हो

हां हो हो तुम्ही बगी गेला जर टिटवाळा साईडलाच जास्त पैकी फेमस बघितलं गेलं तर हेच आहे गणपती मंदिर आणि बाकीचे गोष्ट म्हणजे असं काही खास नाही म्हणजे तिथे नेचर चांगलं आहे हवा चांगली शांतताआहे जास्तपैकी वातावरण खूप चांगलं आहे म्हणजे बघितल्या गेलं की पण जर तुम्हाला म्हणजे एक चांगली जागा आणि म्हणजे विझिट करायची असेल तर मी बोलेल तुम्ही गणपती मंदिरलाच विझिट करा सगळ्यात जास्त कारण तिकडे आता नेमकी एक नवीन म्हणजे गणपती मंदिरच्या बाजूला पण एक हे बनवलं आहे म्हणजे नाही का बुक्स वगैरे ठेवण्याचे स्टॉल्स मग प्रसादाचा आणि मूर्ती हां ते आणि मूर्तीचं पण हे बनवलं आहे म्हणजे वेगवेगळ्या मूर्ती बनवल्या गणपती बाप्पांची असं आहे तुम्ही कधी येणार आहे म्हणजे तुम्ही एक्झॅक्टली आता कुठे आहे ओक्के ओक्के ओक्के हो हो सुट्टीचे दिवस चालू आहेत यस ओके तुम्ही गुगलवरून सर्च केलं का ओके ओके हां हां चल हां तेच ना आमचे कस्टमर्स पण खूप जाऊन आले आहेत आणि त्यांना हे फार आवडलं तर त्यांनीच रिव्ह्यू टाकला असं नाही की आम्ही त्यांना सांगितलं आहे त्यांनींच रिव्ह्यू टाकलेला आहे तर म्हणून जर जेव्हा इकडे येतील तर मला एक इन्फॉर्म करा हं पाहिजेल तर आम्हीच तुम्हाला पिक एन ड्रॉप सर्विस देऊ सुद्धा आणि पिक एन ड्रॉप सर्विसनंतर तुम्हाला म्हणजे गणपती मंदिरच्या ऐवजी कुठे बाहेर पण फिरायचं असेल किंवा काय अजून एक्सप्लोर पण करायचं असेल तर तुम्ही मला एकदा सांगून द्या तर मी तुम्हाला त्या सगळ्या गोष्टीची डिटेलसुद्धा पाठवेल आणि ज्यांना मी पाठवलं तुमच्याकडे येण्यासाठी त्याचा काँटॅक्ट पण देऊन टाकेल ओके चालेल आणि गणपती मंदिरला तुम्हाला कधी जायचं आहे म्हणजे सकाळी जायचं आहे की संध्याकाळी जायचं आहे ओके हं बरं वाटतं बरं वाटतं आणि ते आरतीसुद्धा भेटेल तुम्हाला तर तेसुद्धा खूप चांगले असेल हो हो आरतीसुद्धा असते हो हो तर तुम्हाला जर आरतीच्या वेळी जायचं असेल तर मला असं वाटतं तुम्हाला मे बी साडे पाचच्या दरम्यानच म्हणजे लवकरच निघावं लागेल हं पहाटेच निघावं लागेल हां तर तुम्हाला कधी जायचं आहे मला एकदा सांगून द्या म्हणजे मी या नंबरवर तुम्हाला डिटेल्स पाठवू सगळे ओके ओके चालेल चालेल ओके थँक्यू धन्यवाद